मराठी भाषेतील भाषकांना दुसऱ्या प्रांतात गेलं तर फार अडचणी जातात मराठीतला बोर्ड असेल तर वाचू शकतात विदाउट मराठीचा बोर्ड त्यांना वाचता येत नाही तिथल्या लोकांशी बोलताना त्यांना समजत नाही मराठी भाषा कोणाला लवकर समजत नाही मराठी भाषेत कम्प्युटरमध्ये नाही मोबाइलमध्ये नाही त्याच्यामुळे अडचणी जातात कोणत्याही दुकानात जाताना मराठी भाषेत बोललं तर समोरच्याला समजत नाही मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच समजते आणि महाराष्ट्रातले लोक समजू शकतात बाहेरगावीही ह्या भाषेला प्राधान्य नाही